हॅलो हां वरूण हॉटेल ना हो मी ऑर्डर दिली आहे मला एक कॉर्न सुप हवं आहे यस कॉर्न क्रीम सुप हां तर त्याची ऑर्डर मी दिली आणि ते मला तुम्ही होम डिलिव्हरी देणार आहात तर मला आत्ता इतकं सांगायचं होतं मघाशी मी फक्त ऑर्डर देताना गडबडीत सांगायचं विसरलो तर ते पातळ सूप आहे ना तर ते गरम यायला पाहिजे कारण गार आलं तर मग ते खाण्यात काही मजा नाही आहे आणि माझी मुलगी थोडीशी अजारी आहे तर मग तिला ते गरम गरम मिळालं तर खूप छान वाटेल तर तुम्ही जरा पॅकिंग करताना ते व्यवस्थित गरम राहील या दृष्टीनी करू शकाल का बरं नाही काय झालं होतं मागच्या वेळी मी टोमॅटो सुप मागवला होता त्यावेळी तो एक तर गरम नव्हता आणि ते इतकं विचित्र प्रकारचं पॅकेजिंग केलं होतं होतं की ते सांडलं होतं त्या बॅगमध्ये सगळं प्लास्टिक बॅगमध्ये अहो आता सॉरी म्हणून काय उपयोग म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की आता जे तुम्ही पाठवाल ना ते व्यवस्थित पॅक करून पाठवा म्हणजे ते गरम पण राहील आणि सांडणार पण नाही

चालेल हो हो थँक्यू थँक्यू थँक्यू फक्त वेळेत पाठवा हां